हां मी योगा क्लासला गेलो आहे योगा क्लासला गेल्याचा अनुभव गेल्याचा अनुभव खूप चांगला होता कारण योगा क्लासला जर आपण कोणती स्टेप्स वगैरे कोणती पायरी चुकत असेल तर तिथे आपल्याला सांगायला तिथे शिक्षक असतात आणि तिथे एक कंसिश्टंसीने म्हणजे रोज थोडा थोडा वेळ करून आपल्याला योगा शिकवला जातो आपण घरी असतो घरी योगा केला तर ती जी नियमित नियमितपणा तो राहत नाही आणि आपला कधी ना कधी ते रुटीन असतो म्हणजे कधीकधी तो काल कालनिर्णय केलेलं असतं आपण ते नाही होत पण योगा क्लासला गेल्याने आपण दररोज योगा न चुकता करतो हा माझा अनुभव आहे त्यातून मला खूप चांगला प्रति प्रतिसाद मिळाला क्लासेसमध्ये त्यामध्ये मेन खूप अत्यंत रित्या चांगले एक लवचिकता माझ्या शरीरामध्ये विकसित करू शकलो आणि योगा क्लासचा अनुभव यासाठी अजून देखील चांगला होता की कारण तिथे गेल्यावर एक पॉझिटिवरित्या मेन जी एनर्जी आहे म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन असतो तो आपल्या शरीरामधनं बाहेर येतो आणि असा आपल्याला भास होतो की आपण एक चांगलं चांगलं शरीराने तंदुरुस्त असं शरीर प्राप्त करतो आहे आणि त्या दिशेने आपण हालचाल करतो हा माझा अनुभव होता योगा क्लासला गेल्याचा धन्यवाद